मी नेहमीच मित्र आणि इतर मित्रासह बाइकिंग ट्रिपला गेलेलो होतो तो अनुभव खूप छान आहे बाईकिंग ट्रिपचं नियोजन करताना खूप आधी एक महिनाभर आधीच आम्हाला नियोजन करावं लागतं कारण सुट्ट्यांचं ताळमेळ बसणं खूप गरजेचं असतं कारण सगळेजण आपापल्या कामामध्ये खूप व्यस्त आहेत पण जरी या व्यस्त असलो तरी एक दिवस किंवा एक दोन दिवस असे आम्ही काढून ठेवतो की त्या दोन दिवसामध्ये आपण बाईकिंग ट्र बायकिंग ट्रिपला जाणार म्हणजे जाणार आहोत अशाप्रकारे आम्ही एक व्यस्त प्रमाण प वेळापत्रकातून बाहेर पडून दोन दिवस खूप मस्त एन्जॉय करतो त्यामुळे सुट्ट्या काढून आम्ही बाइकिंग ट्र्रीपला जातो